मी एकदा ॲमेझॉनवरून एक हे कुर्ती आणि टी शर्ट बोलवला होता तर तो म्हणजे माझ्या फ्रेंडनी पण घेतला माझं बघून मी त्यांना लिंक से शेअर केली तर पण काही एवढं एवढं छान नाही निघाला काही दिवसातच त्याचे धागे वगैरे निघाय लागले तो एकदम विरळ झाला एक दोन दिवसातच म्हणजे धुण्यातच तो एकदम असा हे होऊन गेला पोत्रा होऊन गेला तर माझ्या फ्रेंडनी पण मला खूप बोलल्या तुझं पाहून आम्ही घेतली असं तसं पण आम्ही मग त्याला काही जा चांगली रेटिंग नाही दिली आता याच्यानंतर घ्यायचं जर असलं काही तर आम्ही विचार करूनच घेणार आणि म्हणजे माहिती नव्हतं जशी ईमेज होती आम्हाला वाटलं तसंच येईल पण ते तसं काही आलं नाही वेगळाच निघाला तो कापड वगैरे पण ईमेजमधे दाखवलं होतं तसं ते प्रोडक्ट काही निघालं नाही वेगळंच निघालं ते आणि नंतर मग माझ्या फ्रेंड मला पण खूप बोलल्या याच्यानंतर जर काही घ्यायचं असलं तर आम्ही व्यवस्थित काँटिटी हे ते पाहूनच घेणार तर ठा म्हणजे असं वाटलं नव्हतं की अशी निघेल म्हणून ॲमेझॉनवरील अशी कुर्ती पण म्हटलं घेऊन बघावी तर ती अशी म्हणजे दोन दोनच धुण्यामध्ये ती इतकी हे होऊन गेली की नवल पूर्ण पुन्हा वेअर करायचे लायकच नाही राहिली अशी